मला डान्स करणे खूप आवडते वेगळ्या वेगळ्या स्टेपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डान्स मी टी वीवर डान्सची गाणी लावतो व ते बघून ते स्टेप करण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत ती स्टेप मला जमत नाही तर मी रिपीट वारंवार ती बघ बघतो व ती परत करण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत मला असं समाधान वाटत नाही की मी ही स्टेप केली मी तोपर्यंत ती स्टेप करत राहतो आणि मला वाटले की आता ही स्टेप मला जमली तर मग मी दुसरी स्टेप बघतो आणि इंस्टावरती रील्स बघतो त्यामध्येही खूप प्रकारचे डान्सचे विडिओ वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बघायला भेटतात व शिकायलाही मिळतात आणि मी इतर काही दुसरं वर्कआउट करत नाही त्यामुळं डान्स हा माझा आवडता आहे लहानपणापासून डान्समुळे फिजिकली मी फिट राहतो त्यामुळे मला डान्स खूप करायलाही आवडतो आणि माझ्या फिटनेससाठी कारण वर्कआउट करायला मला तेवढा वेळ पण भेटत नाही आहे जॉबवरून आल्यावर डान्स एक असा आहे की त्याला कधीही घरी बसून कुठेही करू शकतो

माझे ते डान्स सुधारण्यासाठी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी मी जेव्हा मला वेळ मिळेल म्हणजे प्रवास करताना असेल बसमध्ये बसून चालताना नाही पण ट्रेनमध्ये सीट वगैरे भेटली तर आपला एअरफोन लावून मी ती गाणी बघत असतो डान्सचे स्टेप बघत असतो व शिकण्याचा प्रयत्न करतो आणि काही काही स्टेप असतात की दोन तीन याच्यामध्ये जमून जातात काही स्टेप अशा आहेत की थोडा उशीर लागतो पण त्या मी जोपर्यंत मला जमत नाही मी तोपर्यंत मी ते प्रॅक्टिस करत असतो आणि केल्यानंतरच मला समाधान होते की हां ही मी ही स्टेप केली अशा प्रकारे डांस करून मी मला स्वतःला माझे मनोरंजनही होते आणि फिट ठेवण्याचा माझं मोटिव्ह पण कम्प्लीट होतं